मूळ भाषापेक्षा वेगळ्या भाषाचे पुस्तके मी वाचन केलेली हाय माझी मूळ भाषा ही मराठी असते त्या त्यापैकी मी हिंदी भाषेमंदीपण वाचन केलेली आहे हिंदी भाषा मला अनुवादित करायची गरज नाही पडली कारण की मला हिंदी भाषा हे वाचता लिहिता आणि बोलता पण येहल येते अन् माझ्या मातृभाषेतील हे एक पुस्तक म्हणजे बुद्ध अणि त्यांचा धम्म आहे मला असा वाटते की माझ्या मातृभाषेमंदी लिवलेली मराठी भाषेमंदी पुस्तक जी आहे बुद्ध आणि त्याचा धम्म ही पुस्तके जगातील सर्व लोकांना वाचले पाहिजे कारण की त्यामुळे लोकांना जाणीव झाली पाहिजे की बुद्ध हे कसे होते बुद्ध हे महापुरुष ज्ञानी पुरुष होते की त्यानं कशी बुद्धी प्राप्त केलेली आहे जर ते जगातील सर्व लोकांना माहीत झालेले पाहिजे मरण म्हणून मराठी पुस्तकमध्ये असलेली हे लोकप्रिय मराठी पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म हे सर्व लोकांना वाचन केले पाहिजे